आमच्या घरात आता जसे मिक्सर ग्राइंडर गॅस सिलेंडर वापरतात पहे पूर्वीच्या काळात असे काही सुविधा नव्हत्या पूर्वीच्या काळात चूल आणि मूल एवढंच होतं चुलीमुळे बायांच्या तब्येती खराब व्हायच्या आता सुद्धा डोळे त्यांचे खराब होतात चुलीमुळे आता कसं आता गॅस सिलेंडर आल्यामुळे बायांना सगळं सुविधा उपलब्ध झाल्या गॅसलेनमुळं चटकन कुणी आले की स्वयंपाक करता येतो जर थोडंसं काही क जर मिक्सरमधून काळायचं जसं पटकन मिक्सर लावला की काळायचं मिक्सरमधून काढता येतं ओहोममुळे कोणतेही पदार्थ आपण लवकर शिजू शकतो ग्राइंडरमुमुळे कोणतीही भाजी आपण बातच लवकरच बारीक करू शकतो पूर्वीच्या काळात पाट्यावर का वाटत होतो त्यामुळे खूप वेळ बायांचा जात होता पण आता तसं नाही आहे आता मिक्सर आलेला आहे मिक्सरमुळेस लवकरच चटकन बारीक होते पटकनच स्वयंपाक करून टाकतात दोन पावणे जरी आले तर गॅस सिलेंडर लावला की पटकनच पाचच पोळ्या टाकू शकतो बा तर स्वयंपाक करू शकतो आणि पाहुण्यांनासुद्धा जेवू घालू शकतो त्यामुळे आजकालच्या बाया त्यामुळे या काळात आता इतक्या सुविधा झालेल्या आहे इलेक्ट्रिकवरच्या की बायांना स्वयंपाक करण्याचा त्रास म्हणजे बिलकुल राहिलाच नाही आहे